हॅलो हा बोला हो तांदूळ आहेत ना इंदरायणी आहे बासमती तांदूळ आहे सत्तर रुपये किलो इथे आणि तुम्ही एकदम बॅग जर घेतली पन्नास किलोची तर क रेट कमी पडेल तुम्हाला बरं बरं पाठवतो ते आणखी तुम्हाला अजून काय पाहिजे गहू गहू एकवीस एकोण्णवद आहे हा आणि शेतकऱ्याचा माल येतो आणि एक चाळीस रुपये किलो आहे गहू नाही नाही म्हणूनच तुम्हाला हे सुचवायलोय ना एकविस एकोण्णवदचा एक कधी कधी माल काय होतो गुजरातवरून येत असल्यामुळं तो पॅकिंगचा माल असतो ते आमच्या लक्षात येत नाही पण हा शेतकऱ्याचा माल आहे एकविस एकोण्णवद आणि बरं बरं देतो आणखी दुसरं काय पाहिजे तुम्हाला हो पार्लेची बिस्कीट आहे मोठ्या पॅकमध्ये अवेलेबल आहे बरं बरं बरं आणि तुम्ही महिन्याचा किराणा कुठं भरत आहे बरं आता कसं आहे माहिती आहे का आमच्याकडं घरपोच सेवापण आहे तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट हा ऑनलाईन पेमेंट केलं तर आम्ही तुमचं आमचा माणूस येऊन तुम्ही हॉटस्ॲपवर जरी चिठ्ठी पाठवली तर आम्ही हा ते सगळं माल तुम्हाला घरपोच करू शकतो आमच्या आणि त्याचं कुठलंही चार्जेस लाव लावत नाहीत आम्ही हा फ्री ग्राहकासाठी खा खास ठेव ठेवत होत आम्ही जर आणि कुठलेही हा हा हा बोला की हा हा हा ठीक आहे तुम्ही प्रत्यक्ष एकदा भेट द्या मग तुमचं तुम्हाला लक्षात येतील काय काय काय नाही चालतं ओके ओके थँक्यू